आमच्या भागात कुपोषण ही समस्या आहेच नाही कारण आम्हाला महानगरपालिकेचं श दररोज शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो सरकारकडून आम्हाला पौष्टिक आहारसुद्धा उपलब्ध आहे म्हणून आमच्या भागामध्ये कुपोषण ही समस्या सध्या तरी नाहीच आहे